तंत्रज्ञानामुळे खूप गोष्टी सोप्या झाल्या आहे तंत्रज्ञान जेव्हापासनं आलं आहे तेव्हा लोकाचं जीवन एकदम सुरळीत झालं आहे मोठमोठ्या कंपन्या फॅक्टरीज वगैरे असतात ठिकठिकाणी आजकाल तंत्रज्ञानमुळं डेवलप झालेलं आहे त्याच्यानंतर त्या त्याचमुळे आपल्या इंडियाचं जी डी पी पण वाढत आहे आणि जितका त्याचा उपयोग जास्त तितकं लोकांना आजकाल नॉलेज जास्त मिळत आहे बुकिंग वगैरे लोकं आजकाल घरीच करतात कुठे जायची गरज पडत नाही त्याच्यानंतर आपल्याला शॉपिंग करायची असेल ज्वेलरीची किंवा कपडे वगैरे घ्यायचे असेल तरीसुद्धा आपण मोस्टली ऑनलाइनच करतो तर ह्या ह्या पण गोष्टी खूप सोप्या झाल्या आहे ते ते फक्त तंत्रज्ञानामुळे आणि त्याची स्पीड जास्त असल्यामुळे लगेच आपल्याला कुठे कोणती पण गोष्ट सर्च मारायची असेल तर आपण गूगल करून लगेच सर्च मारू शकतो एका सेकंदाचा पण वेळ लागत नाही आपल्याला ती गोष्ट जाणून घेण्यासाठी मोठमोठे पुस्तके किंवा ग्रंथ वाचायची आजकाल गरज पडत नाही कारण की जे ज्याला वाचायचीच सवय आहे त्याला आवडतं ते लगेच एखादा ग्रंथ डाउनलोड करण नवे ग्र डाउनलोड करून आपण मोबाइलमध्ये घरी बसल्याच बघू शकतो तर अशा सगळ्या गोष्टी आहेत तर खूप जास्त तंत्रज्ञान ही आजकालच्या जीवनामध्ये खूप महत्वाचा भाग आहे